कला कला ही आपल्याला जी कौशल्ये येतात आणि आपण जे आपल्या हातानी बनूश आपण चित्र काढू शकतो त्याला आपण कला म्हणतो जसे की जर आपल्याला एक चित्र काढता येत असेल आणि आपण ते ड्रॉईंग किंवा चित्र काढण्यात एक्सपर्ट असेल तर आपण त्यामध्ये आपली पूर्ण करिअर बनू शकतो आणि आपण जे ऑइल पेंट्स वगैरे राहतात ते यूज न करता आपण नॅचरली जे पेंट्स राहतात जे फुलांपासून बनतात ते आपण बनवून घरी बनवून आपण ते त्यांनी चित्र पेंट करू शकतो आपण त्यांनी चे पा पेंट केलंसुद्धा पाहिजे कारण ते नॅचरल कलर असतात त्यामध्ये काहीव्जपण केमिकल्स नसतात आणि ते पेंट आपण यूस करायला पाहिजे त्यामुळे काहीही केमिकल्सचं प्रॉब्लम नाही जाणार कुणाला आणि हस्तकला हस्तकला म्हणजे जे ते असतात जे आपण आपल्या हातानी बनवतो फॉर एक्झाम्पल मातीपासून बनवलेले मडके हे सगळ्यांच्या घरी असतात त्या मडक्यामध्ये ठंड पाणीसुद्धा राहतात आणि हे मग हाताने बनवलेलं मडकं त्याला आकार खूप छान देऊन आपण त्याला खूप छान प्रकारे ठेवू शकतो